नमस्कार मी गाडी मालक बोलायली

बरं कुठून जायचं होतं बरं बरं बरं बरं चालेल की ते किलोमीटर न आहे ताई जितक्या किलोमीटर तुम्ही फिरसाल तितक्या किलोमीटर म्हणजे ते तुमचे पैसे व वाढतील कमी जास्त म्हणजे आम्ही असं पंधरा रुपये किलोमीटरनं देतो तर ये एक हजार रुपये कमी होऊ शकते म्हणजे पंधरा रुपये किलोमीटर जितकं तुम्ही फिरसाल तितके किलोमीटर त्या प्रमाणं तुम्हाला पैसे द्यायचे हं त्याच्यामध्ये तुम्हाला जितके स्थळं वाढवायचे ते वाढवू शकता तुम्ही हं हं

हं हं तुमच्या मनावर तुम्ही जितके देवस्थानं करायचे तितके करू शकता मग ते किलोमीटरनंच परवडते रविवारी जायचं का मग रविवारी सकाळी जरा लवकर निघायचं हं इथं बी खूप पाहायसारखं आहे आहे सिद्धेश्वर डॅममध्ये हं हं हं हं भाडं ते किलोमीटरनंच असेल एक हजार रुपये कमी करू शकता आम्ही तुम्ही जितकं किलोमीटर प्रवास करसाल तितके किलोमीटरचे पैसे द्यावे लागतील गाडी ए सी आहे

हां तुम्हाला जर ए सी पाहिजे असेल तर ए सी पण ए सी पण बंद करू शकतो

हां करा रात्रीच कॉल करा म्हणजे सकाळी नियोजन लागते हं हं हं धन्यवाद